मी जे पर्स घेतलेली होती त्या पर्समधले कापड त्या लेदर असं खूप खराब निघालं त्याची चेन पण तुटली त्याचे वेगवेगळे भाग वेगवेगळे झाले अलगअलग झाले ते उन्हानं असे कलर बदलला तिचा असे धू धुताही येत नाही धुतल्यानंतर बा खूप क्वालिटी तिची खराब होऊन जाते